एक लाख पंचवीस हजार तीनशे सत्याण्णव तीन लाख सदतीस हजार आठशे छत्तीस पाच लाख सत्तावीस हजार नऊशे सोळा सहा लाख अडतीस हजार पाचशे सत्तावीस नऊ लाख अठरा हजार सातशे शाहत्तर